मधमाशी जर चावली तर प्रथम त्याचा काटा आपल्या शरीरावरचा दूर करावा तो काटा काढला की त्यावर एखादं लोखंडी वस्तू त्यावर घासली जाते ज्याप्रमाणे एखादं लॉक असो एखादी साखळी असेल एखादं लोखंडी कडं असेल तर ते मधमाशी चावलेल्या ठिकाणावर जर घासली तर थोडी आग कमी होते त्यावर दुसरं जर उपाय करतो म्हंटलं तर तो टूथपेस्ट टूथपेस्ट घरात उपलब्ध असते त्यामुळे तूथपेस्ट जर आपण मधमाशी चावलेल्या ठिकाणी जर लावली तर त्याच्यामुळे आग कमी होते आणि त्या तूथपेस्टमुळे थोडा थंडपणा येतो त्याचबरोबर ती तिसरा उपाय आहे तो म्हणजे चुना चुना आणि पाणी हे मिक्स करून मधमाशी चावलेल्या ठिकाणावर लावली तर त्यात त्यामुळेसुद्धा मधमाशीची जी आग आहे मधमाशी चावल्याची जी आग आहे ती कमी होते आणखी त्यावर चौथा उपाय म्हणजे मध घरगु घरात मध उपलब्ध असतंच त्यामुळे मधमाशी चावलेल्या ठिकाणावर जर आपण मध लावलं तर त्याच्यामुळे होणारी जी खाज आहे जी सूज आहे जो लालसरपणा आहे तो या मधामुळे कमी होते ते ओडून घेते ते शोषून घेतल्या जाते आणि त्याच्यामुळे थोडा वेळ आपल्याला आराम मिळू शकतो तर याप्रमाणे आपण उपाय करू शकतो घरगुती